नमस्कार मी ईश्वरी तर प्रश्न असा आहे की हल्ली मुले खेळतात असे नवे खेळ कोणते तर हे फार हास्यास्पद होईल पण आजकाल मुले बाहेर जाऊन काही नवीन खेळ खेळत आहेत हे फार कमी बघायला मिळतं कारण आजकाल जास्त करून मुलं मोबाईलवर जे नवीन नवीन खेळ खेळत असतात तर मोबाईलवरती कोणी फ्री फायर खेळत आहे कोणी टेम्पल रन कोणी अजून कोणकोणते नवीन वेगवेगळे खेळ आलेले आहेत ते मोबाईलवरती सुरू असतं बाहेर फार फार क्वचित ह्या वयातले म्हणजे सात पाचवी सहावी सातवी मुलं बाहेर खेळताना दिसतं तसं फारच कमी बघायला मिळतं आजकाल पण जे कुणी खेळतात किंवा जे काही मुलं मग त्या पालकांच्या धाकां धाकामुळे असतील किंवा कशाहीमुळे असतील ते खेळतात तर ते मग सायक्लिंग असेल किंवा लपाछुपी असेल किंवा एक रिले नावाचा एक गेम असतो तो असेल किंवा चेन टू चेन म्हणजे जोड साखळी आपण म्हणतो तसे खेळ खेळताना दिसतात या व्यतिरिक्त काही मुलं फुटबॉल क्रिकेट बास्केटबॉल वॉलीबॉल थ्रोबॉल पुन्हा स्विमिंग सायक्लिंग असे खेळ खेळताना दिसतात बऱ्याचदा आणि कोविडनंतर खेळ खेळण्याची व्याख्या फार बदलली आहे कारण कोविडमध्ये मुलांना बाहेर जाता आलं नाही त्यामुळे बहुतांश मुलं मोबाईलवरतीच वेळ घालवताना आपल्याला दिसतात मोबाईलवरतीच नवीन नवनवीन खेळ ते आजमावतात तर हे ॲक्च्युली फार वाईट गोष्ट आहे फार दुःख देणारी गोष्ट आहे कारण अगदीच त्याला काही वयाचं बंधन राहिलेलं नाही आहे अगदी दुसरी तिसरीपासून मुलांना मोबाईलमधलं सगळं कळायला लागलं आहे आणि मोबाईलमध्ये सगळे सोशल मीडिया ॲप्स तर आहेच पण त्याच्यासोबत जर मग बोर झालं तर काहीतरी गेम खेळा विडिओ गेम्सच खेळा किंवा लूडो खेळा चॅस खेळा ग्रुपमध्ये मुलं लूडो खेळत होती कोविडमधे हे फार वाढलं आहे कधीतरी हरकत नाही लुडो वगैरे असे खेळ खेळायला पण ते जेव्हा तुम्ही बाहेरच्या खेळांना कॉम्प्रमाइज करून तुम्ही मु घरात बसून मोबाईलवर खेळत बसता तर ते चांगलं नाही आहे असं मला वाटतं धन्यवाद